हॅलो कोण नवनाथ सर बोलत आहेत का हा नमस्कार नमस्कार मी सतिश भारे बोलतो आहे मी एक पत्रकार आहे तर आम्हाला तुमची जरा मुलाखत पाहिजे होती तुमचं काय वधूवर सूचक मेळाव्यामदे तुम्ही थोडसं काम करता म्हणून मला कळालं सामाजिक कार्य करता तर थोडंसं मला त्याची माहिती दिली तर बरं होईल जरा

हं

अच्छा हां हां बरं

बरं हां हं हां हां हां म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुमचं फक्त मराठा समाजापुरतंच आहे का सर्व जाती धर्माच्या लोकाचा तुम्ही मेळावा असतो तुमचा

बरं बरं हां हं हो हो बरोबर आहे

हो बरोबर आहे कारण हा प्रश्न फक्त मराठा समाजापुरता नाही आहे ना सगळ्याच समाजापुढं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तर म्हणलं आपण एक असा सर्व समाजाचा मिळून एक असा मेळावा आपण घेऊ शकू का त्यात तुम्ही पुढाकार घ्याल का

हा हां हा हा हा हां हां हां हां हां हां अस्स हां हां बरोबर आहे हो हो हो बरोबर आहे ह हां हां तुमचं काम खूप चांगलं आहे सर कारण आज हे याची फार गरज आहे कारण आज फार हा प्रश्न मोठं झालेला आहे म्हणून म्हणलं की आपल्याला जास्तीत जास्त जर काही मेळावा वगैरे घेता आला असंल तर तसं आता वेगवेगळा घ्यायचा का प्रत्येक समाजाचा का असं एकत्र घेता येऊ शकेल का

हा हा हां बरोबर

अच्छा बरं बरं हां हां ह हां हां

बरं बरं बरं तू बरं बरं तर ओके बरोबर आहे खरं आहे ह्याच्याकडून तू वर वर्गणी वगैरे घेता का

हं ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठीक